काय चालू आहे हो हा काय कंपनीत

काय नाही हो मी पण कंपनीतच आहे पार कंटाळा आला कंपनी ते घरन् घर ते कंपनी चालू आहे

हा हां मग काढायची का ट्रिप काढायची का एखाद्या ठिकाणी हां हां तुझं कोणतं आहे आवडतं ठिकाण कोणतं आहे हा काय हा हां तुला माहीत आहे का महाबळेश्वरबद्दल काही

हो जाऊ ना नाही महाबळेश्वरला जाऊ न तिथं थंड हवेचं ठिकाण आहे ना जेवणाची वगैरे सोय आहे काय तिकडं हां हां हां हां त्याच्यात त्याच्यात सुविधा वगैरे काही चांगल्या आहेत ना पण हो हो चालेल ना ते दिवस करू फिक्स आपण तुझ्या अंदाजे किती दिवस जायला पाहिजे हो ते आहेच हा ते आहे पर सुट्टी नाही देणार हो हो चालेल ना मग अजून आहे का को अजून आहे का कोणी तुझे मित्र वगैरे इच्छुक यायला हा मग त्यांच्यातली पण बघूया का न दोनजणं आपल्याला जोडीदार आहेत ना मग माझे आहे एक दोन हो हो चालेल ना हो कधी कधी करायची डेट फिक्स हो चालेल ना मॅम हो हो चालेल ना हो हो चालेल ना

त्या बाकीच्या मित्रांचे नाव वगैरे सांगू सांगू शकतो तुम्हाला कोणी बरं बरं चालंल ना हो बाकीचं कायच नाही मग तेच आता कंपनी ते घर न घर ते कंपनी चालेल ना काहीच अडतं नाही टायम भेटला तर जाऊ जास्त तिकडं हा हां चालेल ना हो हो चालेल ना

हा मग काय तो राह्यचां मला तसं करच करत बसायचो आपण हो हो चालेल ना बाकीचं काय नाही बुवा मग आता हा महिंद्रा कंपनी ते पुण्याला हां चालेल मग करू आपण चर्चा पुन्हा ह्या विषयावर